माझं नाव सोहम केंद्रे आहे गोविंदराव केंद्रे आहे मी एक शेतकरी आहे आणि माझं शेत कंदार तालुक्यामध्ये दिग्रसमध्ये शेत आहे माझं आणि सगळं माझ्या शेतामध्ये आता समज समजा की माझ्या शेतामध्ये सगळं काही पाण्यानी सोयाबीन खराब झालं काही माझं पिक खराब झालं तर तुम्ही किती भरपाई देशान की माझे सोयाबीन खराब झालं तरं किती देशान किंवा जास्त सगळं माझं सगळंच खराब झालं तर किती देशान किंवा थोडं पाणी पडलं तरं किती देशान